हॅलो सर मी तुमच्या हॉटेलमधून पिझ्झा ऑर्डर केला तर तो पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर त्याची पावतीही मला मिळालेली नाही आहे आणि ती पावती मला डाऊनलोड करायसाठी काय करायचं तेवढं सांगू शकता काय किती वेळात ठीक आहे ठीक आहे